मी माझ्या पाहुण्याना घेऊन जायला जे जवळपास माझ्याकडे तुळजापूर आहे की जिथे कु कुलस्वामिनी तुळजा तुळजाभवानी आहे तिचे दर्शन घडवण्यासाठी मी घेऊन जाईन त्यांना माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना मी तिथे घेऊन जाईन त्यानंतर तेर आहे की जिथे गोरोबाकाकांची समाधी आहे आणि ते प्र ते स्थळ पण बघण्यासारखे आहे धाराशिवला लागून हातलादेवी डोंगर आहे की जिथे निसर्गरम्य वातावरण आहे की ज्यामुळे लोकांना हे वातावरण थंड करून सोडेल अशाप्रकारे मी त्यांना तिथं घेऊन जाईन या व्यतिरिक्त संभाजी उद्यान आहे जिजामाता उद्यान आहे वेगवेगळ्या उद्यानांत मी त्यांना त्यांचं मन रमवण्यासाठी घेऊन जाईन आणि तिथं गेल्यानंतर त्यांना त्यांच्या त्यांच्या सहलीचा आनंद त्यांना तिथं इथं घेता येईल त्यामुळे मी त्यांना तिथं घेऊन जाईल